मला शेगावला जायचं आहे सगळ्या कुटुंब मिळून शेगाव बघय बघायला जायचं आहे पण मला नक्की कोणत्या प्लॅटफॉरवर गाडी येते इथे गाड्या तर खूप साऱ्या दिसून राहिल्या पण मला नक्की माहीत नाही का कोणत्या गाडीनं जायचं तर मी टी सीकडे जा जाते आणि त्यांना विचारपूस करते की नक्की कोणत्या ए गाडी जाते शेगावला मला स प्लॅटफॉर्मबद्दल तर माहीत नाही आहे रेल्वे कोणती कोण्या स्थळी थांबते तर पण तरी मी जाते टी सीला विचारते की शे नक्की शेगावला एवढ्या साड्या गाड्या आहे पण नक्की कोणती गाडी जा जाणार आहे मला सगळे मिळून कुटुंब मिळून शेगावला जायचं आहे तर मी